नमस्कार मी आज मनुष्यबळ विभागात अबक कंपनी लिमिटेड यामध्ये रुजू झालेलो आहे आणि मला कल्पना आहे की माझे महत्त्वाचे दस्तऐवज डी जी लॉकरमध्ये मी प्रस्थापित केलेले आहेत परंतु या डी जी लॉकरमधील माझी महत्त्वाची कागदपत्रे ज्याची मी नोंद केलेली आहे त्याचा पासवर्ड बदलण्याची गरज आहे तरी आपल्या या अबक कंपनीच्या पद्धतीप्रमाणे प्रणालीप्रमाणे आणि त्याच्या काही शिस्तीप्रमाणे जर का मला माझा पासवर्ड बदलायचा असेल तर तो बदळण्याची क्रिया काय आहे त्यासाठी मला काय करावं लागेल या संबंधी जी आपली लेखी पद्धत आहे की जी सर्वांसाठी लागू आहे ती जर का मला तुम्ही सांगू शकलात तर माझ्या डी जी लॉकरमधील महत्त्वाच्या दस्ताऐवजाचा मी पासवर्ड त्या प्रणालीप्रमाणे बदलू शकेन आणि माझे सर्व दस्तऐवज या अब कंपनी लिमिटेड या कंपनीत माझ्या नोंदीसाठी सुरक्षित पद्धतीने व गोपनीय पद्धतीने राहू शकतील तरी माझी आपणास विनंती आहे की आजचा माझा पहिलाच दिवस मनुष्य विभागामधे आहे त्यामुळे या विभागात मला रुजू होताना या मदतीची गरज आहे तर तुम्ही मनुष्यबळ विभागातील मी नवीन कर्मचारी म्हणून मला मार्गदर्शन करा धन्यवाद आपला आभारी आहे